मी पूजा यवरकर बोलत आहे तुम्ही शित शितल ब्युटी पार्लरमधून बोलत आहे का मला हेअरस्टाईल करायची होती लग्नाला जायचं आहे तर हळदीला साडी घालीन आणि लग्नात पातळ आणि रिसेप्शनला लाचा घालीन मग आता माझी हेअर शॉर्टच आहे पण मी एकटीच नाही आहे माझे फॅमिली वगैरे आहे हेअरस्टाईल वगैरे करायला तर खर्च वगैरे किती येईल तर तुम्ही थोडंसं सांगाल त्याच्या आणि ताई आ आ आणि आम्हाला आठ दिवसातच म्हणजे लग्नसोहळ्याला जायचं आहे तर म्हणजे तुम्हाला मॅनेज कसं करता येईल तर तुम्ही थोडंसं सांगा त्याच्याबद्दल तर तुम्ही म्हणजे मेकअपचं जो प्रोडक्ट आहे त तुमच्याजवळ आहे की आम्हाला विकत घ्यावं लागतं हो आणि तुम्ही जर म्हणजे होम होम डिलिवर्हरीसाठी आले तर जास्त चार्ज लागेल का त्याच्यावाला ठीक आहे चालेल ना ताई ठीक आहे तर तुम्हाला कळवते ठीक थँक्यू